हॅलो नमस्कार मॅडम मी शुभम प्रभू बोलत आहे ऐश्वर्या कुलकर्णी काउन्सिलर बोलता आहे का आपण हां मॅडम नमस्कार मी मॅडम सांगलीवरून बोलत आहे आणि आम थोडं आपलं गायडन्स पाहिजे होता मी आपलं ॲडव्हर्टाईजमेंट पाहिली होती रिगार्डिंग स्ट्रेस मॅनेजमेंट आणि त्याच संदर्भात मी आपल्याला कॉल केला होता हो मॅडम मी आत्ता सध्या सेल्स च्या फील्डमध्ये जॉब करतो आहे गेली चार वर्ष मी सेल्स फील्डमध्येच वर्किंग करतो आहे आता सध्या मॅडम मी हल्दीराम कंपनीमध्ये ॲज अ सेल्स ऑफिसर म्हणून वर्किंग करतो आहे सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचं जे सेल्सचं काम आहे ते माझ्याकडे आहे बरं बरं बरं बरं मॅडम टू व्हीलरने मॅडम रोजचं माझं ट्रॅव्हलिंग होतं तरीही मॅडम जवळपास शंभर किलोमीटरच्या वर माझं ट्रॅव्हलिंग रोज होतं आहे

मॅडम जसं की आता माझी पोस्टिंग बदललेली आहे आधीच्या कंपनीमध्ये जो तणाव होता तो कमी होता स्ट्रेस कमी होता त्याच्यामध्ये जी फिरती होती मॅडम ते कमी होतं पण आता या कंपनीमध्ये जी फिरती वाढलेली आहे त्यामुळे मॅडम मला असं स्वतःला जाणवतं आहे की खूप सारा स्ट्रेस येतो आहे गोष्टींकडे लक्ष वगैरे लागत नाही आहे किंवा काही गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट मी करू शकत नाही आहे तर त्याच रिगार्डिंग काही माहिती मिळवण्यासाठी किंवा तुमची सर्विस कशा प्रकारे तुम्ही देता ते विचारण्यासाठी फोन केला होता बरोबर बरोबर मॅडम मॅडम आधी ची जी कंपनी होती त्याच्यामध्ये माझा फिरण्याचा जॉब इतका नव्हता एकच जो डिस्ट्रिक्ट होता त्या तेवढंच मी फिरत होतो आणि काही वेळा माझं जे ट्रॅव्हलिंग होतं ते मी बसणं सुद्धा करत होतो पण आत्ता हो मॅडम आणि तेव्हा मला वाटलं होतं की मी हे करू शकेन पण आता घरी पण थोडंफार द म्हणजे प्रॉब्लेम्स होतात चिडचिड होते त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम्स घरी होतात आणि त्याच्यामुळे कुठं तरी स्ट्रेस पुन्हा वाढतो आहे

हो बरोबर मॅडम बरोबर मॅडम

हो हो नक्कीच मॅडम मी

ठीक आहे चालेल मॅडम मी येऊन जातो तुमच्याकडे ओके थँ थँक्यू